हां हां मॅडम आम्ही मी नगरहून बोलत आहे आम् इकडे पाणी म्हणजे पाणी जे नळाला येत आहे का ते एवढं शुद्ध वगैरे नाही आहे बघा हा तर बघा ना तुम्ही काही आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत पा पाणी वगैरे चांगलं असेल तरच आरोग्य चांगले राहील ना ठीक आहे पण ते पाणी पाणी शुद्ध याला तुम्ही काहीतरी बघा तुमच्याकडून काही असेल सुविधा वगैरे तर ते बघा कारण कसं दोन तीन वेळ तक्रार करून झाली आहे कसं आता घरी लहान मुलं वगैरे असतात ते आजारी पडतात सगळ्यांना म्हणजेच धोकाच आहे ना तुम्ही लवकरात लवकर ही करायला पाहिजे तरी कधी करताल तुम्ही

पाणी शुद्ध करण्याची बरं बरं बघा काय आहे ते लवकर करा हां ना हां कारण कसं आहे बघा तुमच्या सगळ्या हातात आहे आम्ही काही नागरिक आहेत ह्याचे आम्ही फक्त तुमच्याकडे तक्रार करणार झालं मग तोपर्यंत तुम्ही काय करणार आहेत ते पाईपलाईन तुम्हाला वेळ लागेल करायला तोपर्यंत मग तोपर्यंत आम्हाला टँक्स तोपर्यंत टँकरचं वगैरे पाणी तरी आ आ आणखी लायटीची एक प्रॉब्लेम आहे कारण आम्हाला घरी कसं असं हौद वगैरे भरायला मोटर लावावं लागते ना मग ते एकदम पाणी सुटलं की लाईट मध्येच जाणं ते परेशानी होते आमची आणि पाणी पाणीचा टाईम जर सोडायचं असं ते ते पण तुम्ही वाढवा आमच्या स आमच्यासाठी तेवढं करा आ पाण्याचं आणि लाईटीचं कारण कसं परेशानी वगैरे होती ना मॅडम हो हो चालेल ठीक आहे लवकरात लवकर करून घ्या